मी जिथे राहते त्या भागात खूप अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत किल्ले आहेत मंदिरं आहेत राजवाडे आहेत आणि स्मारकं पण आहेत बऱ्यापैकी पण मी तिथे गेले नाही कधी पण किल्ल्यावर गेले आहे आमच्या जवळ जवळ असं म्हणता येणार नाही पण जवळच्या तालुक्यात एक किल्ला आहे समुद्रातला सिंधुदुर्ग किल्ला म्हणून तो खूप मस्त आहे म्हणजे तिथे मी लहान असताना गेलेले लहान असताना मी तिथे राहायला पण होते मालवणातच त्याच्यामुळे मला जवळ पडायचा किल्ला आणि तिथे मी एकदा गेलेले सुद्धा असं लाकडाच्या बोटीतनं मस्त त्या छोट्या मोठ्या लाटा येत होत्या खूप मस्त वाटत होतं खूप तिकडे गेल्यावर पूर्ण वारा होता आणि एक माडाचं झाड पण होतं त्याला अशी दोन ब्रांचेस निघालेली म्हणजे जुळा माड म्हणतात तसं आमच्या इथे एक राजवाडा पण आहे म्हणजे मला आता मी जिथे राहते तिथून जवळच आहे म्हणजे आमचं जे शहर होतं ते आधी संस्थान होतं आणि त्या संस्थानाचे राजा होते ना त्यांचा तो राजवाडा आहे आणि तिथे एक मंदिर पण आहे मस्त आणि तो राजवाडा आतून बघितला ना तर तिथे खूप अशा ऐतिहासिक गोष्टी आहेत बघण्यासारख्या मी एकदा जाऊन आले आहे तिथे मस्त वाटतं एकदम असं जुन्या राजवाड्यात म्हणजे असं जुन्या काळात गेल्यासारखं